मला मी स्विगी ॲपमधून तुमच्या ॲपमधून का काही चांगले चविष्ट पदार्थ मागवले होते आणि परंतु मला ते जी तुमच्याकडून जे कार्ट मिळाले होते त्या कार्टमध्ये मला जेवढं मा मा मा मावायचं होतं किंवा मला जे पाहिजे होतं ते ते सर्व मी घेतलेलं आहे तर आता मला त्या कार्टची गरज नाही आहे किंवा त्या कार्टमध्ये जेवढं सामान मावायचं होतं मला जेवढं आवश्यक होतं ते मी घेतलेलं आहे आता मला हे कार्ट परत करायचं आहे मी ते कसं करू आनि त्याच्यासाठी काय आहे परंतु आता सर्व पेंडिंग पेंडिंग वस्तू आहे तर त्या मी निवडलेल्या आहेत आणि सर्व म्हणजे जेवढे पण त्याची जी चाललेली क्रिया होती ती मी सर्व केलेली आहे आता मला ते कार्ट परत करायचं आहे तुम्हाला तर ते मी कसे करू ते मला थोडं सांगा